भाजी आणि फळाचे म्हणाल तर माझ्याकडे सध्या दारामध्ये कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या लावलेल्या आहे की त्यासाठी मी काही कुठलं तंत्र वापरत नाही झाडाला फक्त पाणी आणि खुरपणी आपल्या जुन्या पद्धतीने शेतीमध्ये केली जाते तशा पद्धतीनं थोडीशी खुरपणी आणि पाणी वेळेवर देणं आणि शेणखत टाकते आणि फळांच्या झाडाना म्हणाल तर माझ्याकडे रामफळ सीताफळ यांची झाडं आहेत त्यांना मी शेणखतच टाकते आणि पाण्याचा वापर जास्त झाडं मोठी झाली आहेत फळं खूप छान छान लागतात त्याला आणि पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर आहे शेपू लावतो मेथी लावतो तर पालेभाज्यांमध्ये त्या खूप छान पद्धतीने खुरपणी केली जाते त्यांना पाणी देणे आणि सहसा ऊन जास्त लागू नये उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त लागू नये म्हणून मी हिरवा कपडा वर टाकलं जातो जेणेकरून ऊन लागणार नाही आणि उन्हामध्ये ते झाड कोमेजून किंवा थोडंसं करपलं जाणार नाही याची काळजी घेतली जाते आणि फळांच्या झाडांना वेळच्या वेळी पाणी देणे व शेणखत जेणेकरून व्यवस्थित झाडांची निगा राहते आणि पाणी पण कमी लागतं आणि शेणखतामुळे फळं खूप चांगली लागतात